हॅलो चेतना सुपर मार्केटमधून बोलताय ना फोन लावलाय हॅलो हां आदित्य बोलतो आहे मी आत्ता जस्ट दोन मिनिटं आधी तुम्हांला फोन केला होता बघा ना मी ऑर्डर दिली होती सामानासाठी चार आयटम सांगितले होते साखर सांगितली होती गहू तेलपिशव्या सांगितलेल्या आणि काहीतरी मला वाटते चहाचे पॅकेट सांगितलेले काही तरी बघा जरा चेक करा ना आत्ता जस्ट दोन मिनिटं आधीच तुम्हांला कॉल केला होता मी नाही ते काय माहिती आहे मला ते जरा त्यात ब प्रोडक्टमध्ये त्यांची जी क्वॉन्टिटी आहे ना ती चेंज करायची आहे वाढवायची आहे आणि मला त्यात अजून पण थोडेसे प्रोडक्ट्स ॲड करायचे आहेत हॅलो हां तर तो बघा ना तुम्हाला साखर सांगितली होती काहीतरी मी दोन किलो सांगितली होती हां हां तर ते वाढवून जरा चार किलो करा साखर हां चार किलो साखर करा हॅलो हां चहापत्तीची तुम्ही काहीतरी तुम्हाला पॅकेट सांगितलेले चार ते पण वाढवून घ्या हां सात पॅकेट करा आणि हॅलो हां गहू हां गहूची तुम्हांला बोललो ना हॅलो हां गहू करा आणि बाजरी त्याच्यामध्ये वाढीव लिस्ट घ्या ना जरा शेंगदाणे घ्या शेंगदाणे एक किलो वटाणे घ्या पांढरे वटाणे आणि हिरवे वटाणे एक एक किलोचे दोन पॅकेटं द्या काश्मीरी मसाला करा धना पावडर असेल तर ती ॲड द्या तेच्यात बासमती राईस असेल ना तर तो पण द्या चांगल्या क्वालिटीचा द्या जरा मीठ पुडी टाका एक हळद पावडर आणि अख्खा मसाला द्या एक आणि एक काम करा जो बिल आहे ना तो बिल मला सामानासोबतच जरा पाठवून द्या आणि जरा लवकर करा ना आणि काय असेल तो पेमेंट तुम्हाला मी ऑनलाइन ट्रानजेक्शन मारतो तेची ठीक आहे ना हां ठीक आहे ठीक आहे चला